मला बागकाम करायला खूप आवडते नवीन नवीन झाडे लावायला ती जगवायला आणि त्याची काळजी घ्यायला आवडते माझ्याकडे अंगणामध्ये मी हे सर्व बागकामाची कामं करते माझ्याकडे अंगणामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहे गुलाब मोगरा जाईली जुईली आंब्याची जांबाची रोपं त्याच्यानंतर सीताफळाची रोपं असे खूप वेगवेगळ्या प्रकारची झाडे लावलेली आहेत असे कमीतकमी पन्नासच्या वरती झाडे असतील त्या झाडांची मी खूप काळजी घेते त्यांची निगा राखते त्यांना वेळोवेळी मी खतं देते पाणी घालते त्याची कटींग करते आणि हे सगळं करत असताना मला खूप आनंद मिळतो आणि झाडांमुळे माझ्या घरातील अंगणाची शोभा वाढते आहे हिरवं हिरवं अंगण दिसते छान मस्त आणि लोकं जाता येता बघतात तर सगळेजणं खूप उत्साहाने विचारतात की ही झाडे कशी लावलेली आहे तुम्ही कुठून आणलेली आहे ते त्यांना त्या झाडाविषयी सांगताना मला खूप आनंद होतो मी माझ्या घ अंगणामध्ये तर लावलंच आहे अंगणाच्या बाहेरही मी काही असे वेगळी पार केलेली आहे जिथे मी झाडं लावते आहे आणि हे काम करायला मला खूप आवडते आणि मीही आनंदानी काम करते